महाराष्ट्रात राहत असल्यामुळे आम्ही मराठी भाषिकच आहोत त्यामुळे आम्ही आमच्या मातृभाषेतल्या मराठी भाषेच्याच बातम्या आम्ही पाहत असतो टी वीवरती दूरदर्शन संचावरती येणाऱ्या ई टी वी मराठी झी मराठी टी वी नाइन मराठी यांसारख्या विविध जे मराठी भाषेत बातम्या देणारी माध्यमं आहेत त्यामधून आम्ही आमच्या भाषेतून बातम्या पाहतो त्या आम्हाला आमच्या भाषेत असल्यामुळे जिव्हाळ्याच्या वाटतात आणि आमच्या स्थानिक भाषेत असल्यामुळं त्यातून आम्हाला आमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची सतत माहिती होत असते आहे त्याचप्रमाणे लोकमत सकाळ पुण्यनगरी यांसारखी जी व् वर्तमानपत्रे आहेत तरुण भारत यांसारखी जी वर्तमानपत्रे आहेत त्यातून आम्हाला आमच्या भा भागांमध्ये आमच्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या आम्हाला कळतात शेतीविषयक आणि आहारविषयक क्रीडाविषयक अशा अनेक बातम्या आम्हाला या प्रसारमाध्यमांम मधून कळत असतात आणि त्या आमच्या भाषेत असल्यामुळे आम्हाला जिव्हाळ्याच्या वाटत असतात